कधीपण मी बाहेर जाताना किंवा कुठचा दूर प्रवास करताना मी माझ्या बाईकमध्ये पाणी पाणी व पाणी पेटोल माझ्या डिक्कीमध्ये मी ठेवत असतो कारण की कधी काय होईल त्याचा अंदाज आपणही लावू शकत नाही त्याच्यामुळे मी गाडीचं जेवळं असतेल प्लग पाने वगैरे सगळंच मी माझ्या डिक्कीमध्ये ठेवतो आणि पेट्रोलपण ठेवतो कारण की क कुठं पेट्रोल संपणार आणि जिथं पेट्रोल पंपला राहणार नाही तेच्यामुणे मी सगळ्याच गोष्टी जेव्हापण बाहेर जातो तेव्हा तेव्हा मी सगळ्याच गोष्टी घेऊन जात जात असतो कारण की माज्यासोवळ सोबत एक असा अनुभव घडला होता की कारण की मी खूप दूरच्या प्रवासासाठी निघालो होतो आणि माझ्याजवळ माझ्या टायर पंचर झालं होतं माझ्या गालीचं आणि माझ्याजवळ त्याचा पाना पानेपण नव्हते काहीच नव्हते आणि टायर होतं माझ्याजवळ पण माझे पाने नव्हते आणि माझी गाडी खूप सांसा सामसूम ठिकाणावर बंद पडली आणि तिचं पंचर झालेली होती तर ती कशी बंद कसं ते तिला टायर लावायचे असं काही समजत नव्हतं मला मी खूप जणांना हेल्प मागितली पण कुणी हेल्प देतच नव्हतं मला तरी मी खूप दोनतीन किलोमीटरवर जाऊन तेव्हा मला एक गॅरेज दिसला तिथे जाऊन मी एक गाडीचा टायर बसवलेल बसवलेला होता आणि तिथं जाऊन मग निघालोलो तर असाच असा माझ्यासोबत खूप मोठा असा अनुभव घडलेला होता आणि एक एक वेळा तर माझं खूप अंतरावर गेलो ओतो दूर तर माझ्या गाडीमधलं पेट्रोल संपलं होतं आणि पेट्रोलपण नव्हतं माझ्या बाईकमध्ये तर मग काय करावं तर तेव्हापण एक कोणी होते आणि कोणत्या माझ्या माणसांनी माझी हेल्प केली होती त्यांना मला पेट्रोल टाकी पेट्रोल देल्तं तेच्या गालीतला कालून आणि तो माझ्यासंग खूप मोठा अनुभव घडला होता